हॅलो मला मी ऑर्डर केली होती चार पोळ्या आणि दाल तडका आणि एक प्लेट राईस तर मला ह्याच्यामध्ये करून कमी प्रमाणात पाहिजे तर मला दोन पोळ्या दाल तडका आणि अर्धी प्लेट राईस तर तुम्ही हे हे सर्व माझ्या ॲड्रेसवर पाठवून द्या माझा ॲड्रेस सांगते मी तुम्हाला लिहून घ्या तुम्ही तर माझा ॲड्रेस आहे एच यू पी एमच्या बाजूला देवदत्तनगर आणि मी तुम्हाला फोन पे करून देईल ओके बाय